राज्यामध्ये कला किंवा हस्तकौशल्य पारंपरिक साहित्य तंत्राचा वापर कसा करतात याबद्दल मला जास्त माहीत नाही पण सावंतवाडीमध्ये आपल्या लाकडापासून बनवणाऱ्या बनवल्या जाणाऱ्या खेळण्या भरपूर प्रसिद्ध आहे भरपूर चांगलं कोरीव काम करतात त्यानंतर आपलं पैठणमध्ये औरंगाबादमध्ये पैठणी साडीचा चांगला व्यवसाय आहे पैठणी साडीवर जरीचं काम केलं जातं हाताने विणकाम केलं जातं तो एक पैट आणि ती साडी जी आहे पैठणी ती जगप्रसिद्ध आहे पूर्ण भा जग जगभर त्याची निर्यात होते त्यामु त्याच्याव्यतिरिक्त काही जंगली भाग आहे जिथे नॅचरल डाय पण बनवले जातात तसं ब बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं आता गणपती वगैरे आहे ते पण प्लास्टर पॅरिस किंवा मातीच्या आधारे बनवले गणपती आहे किंवा नवरात्रीमध्ये देव्या वगैरे बनवल्या जातात भरपूर सुबक अशा मूर्ती असतात ते हे सर्व आहे पण त्याच्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर करतात याबद्दल मला जास्त माहीत नाही